हॅलो सर नमस्कार मी बोलतो आहे एक हप्त्यापासून गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक केला होता आम्ही पण अजून काय अपडेट नाही मिळालं काय मॅसेज पण नाही आला काही फोन पण नाही आला आणि ॲपमध्ये बघितलं तर काय ट्रॅकिंग पण नाही दिसत आहे म्हणून तुमच्याशी संपर्क करत आहे मला खात्री करायची की माझं सिलेंडर खरंच बुक झाला आहे की नाही आणि जर बुक झाला असेल तर अजून डिलिवरीसाठी निघाला काउन नाही माझे आरक्षण क्रमांक आहे पाच तीन दोन शून्य कृपया बघा न सिस्टीममध्ये काय गडबड तर नाही ना घरात गॅस संपल्यानी खूप अडचण होतं आहे स्वयंपाकाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर अपडेट द्या आणि सिलेंडर आमच्या घरी पोहोचवून यावा